जसे आता खूप सारे हॉस्पिटल आहे जसं ॲलेक्सिस आहे आणि सी एन जी हॉस्पिटल आहे तर खूप मोठ्या मोठ्या मशिनी येतात जसं कॅन्सर हॉस्पिटल झाला तर एमआरआयच्या मशिनी आहे आणि ए एक्स रेची मशिनी आहे तर मला असं वाटते की जेव्हा जे मिडल क्लास लोकं आहेत ते बिलकुल अफोर्ड नाही करू शकत तर मला असं वाटते की त्यांना थोडीशी सूट मिळाली पाहिजे नाही तर सूट मिळाली पाहिजे नाही तर अशी कोणती संस्था राहली पाहिजे की जेव्हा त्यांची तब्येत खराब होते या त्यांना एक्स रे काढायचा आहे या त्यांना एम आर आय काढायचा आहे तर कोणता एखादी फॉर्म पाहिजे की जिथे आपल्याला सात ते आठ हजार लागत आहे तिथे त्यांना दोन ते तीन हजारामध्ये काम व्हायला पाहिजे त्यांचं हॉस्पिटलमध्ये कारण की आता आणि कारण की आता मला असं वाटते की खूप गरजेचं आहे कारण की गरीब लोकं जास्त हॉस्पिटलचा खर्च उचलू नाही शकत आणि प्रायव्हेटमध्ये पण असंच व्हायला पाहिजे प्रायवेटमध्ये पण काही संस्था वगैरे राहली पाहिजे की जे फॉर्म वगैरे भरलं तर गरीबा लोका गरीब लोकांसाठी थोडीशी सूट मिळाली पाहिजे